मी ज्या भागात राहते त्या ठिकाणी रविवारचा बाजार हा खूप प्रसिद्ध आहे अर्थात सगळीचकडे रविवारचा बाजार हा भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असतो पण या ठिकाणचा रविवारचा बाजार हा कपड्यांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे या बाजारामध्ये सर्वच प्रकारचे कपडे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे वेगवेगळ्या प्रकारची कपडे उपलब्ध आहेत आणि अतिशय चांगल्या गुणवत्तेचे कपडे इथे उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कमी किमतीमध्ये हे कपडे मिळतात अगदी आपण कपड्याची हऱ्हास जशी म्हणू शकतो त्या पद्धतीने इथे बाजार भरतो आणि या भागात आलेले पर्यटकसुद्धा या बाजाराला भेट देतात आणि तिथून हे वेगवेगळ्या प्रकारचे चांगले गुणवत्तेचे आणि कमी किंमतीतले कपडे खरेदी करतात